आम्हाला सगळ्यांसोबत जेवायला आवडते आम्ही शेतात जेव्हा येतो तेव्हा डबे खेळायची वेळ डबे खायची सुटी होते तेव्हा दहा मजुर जेव्हा आम्ही एकत्र येतो आणि सगळ्यांच्या भाज्या थोड्या थोड्या वाटून घेतो आणि कोणत्या भा भाजीची चव कशी आहे हेई समजते आणि दोन पोळ्या जास्त जाते कामही तसंच होते आणि दोन पोळ्या जास्त जाते आणि आम्ही घरीच सगळे

थांबा मुलाला येऊ द्यानंतर सोबत जेवण करू किंवा पप्पा बाहेर गेले थांब मुलगा म्हणतो की थांब पप्पाला येऊ देन म मम्मी मग सोबतच जेवण करू असं आम्ही संध्याकाळच्या वेळेस आम्ही एकत्र जेवण करतो म्हणजे एकत्र जेवण करायला आवडते आम्हाला आणि एकटं जेवायला आवडत नाही आनि म्हंजेन थोडं जेवन जास्तई जातं लग्नामध्ये जायला तर आवडतेच आणि जेवण करायला आवडते पण जेवण जेव्हा आपण घेतो तर आपल्याला जेवढं लागते तेवढं च थोडं थोडंच घ्यायचं दहा वेळा घ्यायचं पण ते अन्न वाया नाही गेलं पाहिजे जो का नाही आपल्यासाठी अन्न तयार करतो तर त्याचा उपयोग म्हणजे योग्य प्रकारेच झाला पाहिजे जेणेकरून तो वाया नाही गेला पाहिजे एवढं आम्हाला म्हणजे त्या अन्नाची म्हणजे आम्हाला जाणीव आहे